हां सर काल ते लांजेवाड सरांनी जे औषधं लिहून दिली त्याबद्दल मला विचारायचं होतं तर आता बोलू शकतो का बरं ते मला थोडंसं ते तिन्ही औषधं जे लिहून दिले त्याबद्दल सांगा ना किती वेळा घ्यायचं कसं घ्यायचं बरं तर याच्यात काही साईड इफेक्ट वगैरे आहे का या औषधाचे अच्छा त्याच्यामुळे साईड इफक्ट वगैरे होणार नाही बरं म्हणजे हे तीन औषधं दिले आहे तर तिन्ही औषधं तुम्ही आता ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने घ्यायचे आहे की वेगवेगळ्या वेळेस घ्यायचे आहे अच्छा तर आणि मध्ये जे लिक्विड दिलं आहे ते अच्छा कसे बरं काय जेवणानंतर की जेवणापूर्वी अच्छा बरं बरं आणि काही असं आहे का की म्हणजे जेवण झाल्यावर अर्धा तासानंतर घ्या पाच मिनटानंतर घ्या की काही वाट पाहायची आहे बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे बाकी पाण्यासोबतच घ्यायच्या ना गोळ्या सगळ्या बरं ठीक आहे ठीक आहे